हॅलो ओलावाल्यांना लागला आहे फोन निखिल पाटील बोलत आहे दीड तास झाला मी इथं कॅबची वाट बघत आहे तुमचे अजून कॅबवाला आला नाही हां माझा तिकडं फ्लाइट पण गेला विमान गेला हां मग आता त्याचे पैसे कोण देणार माझं विमानाचं पंधरा हजार तुमचा ओलावाला लेट आला ड्रायवर अजून आला आहेच नाही दीड तास उभा आहे मी इथं घराच्या खाली गाडीचा नंबर एम एच झीरो वन सी वी पस्तीस चोपन्न हां त्याला कॉन्टॅक्ट करा आणि विचारा नाही तर त्याला सांगा येऊ नको आणि माझे याचे पैसे पाठवा मला पहिले परत बुकींगचे दोनशे रुपये भरले ना तुमच्या कॅबला बुक करायचे रिफंड नाही तर मला सांगू नका नाही तर माझे पंधरा हजार पाठवा माझं विमान पण गेलं तिकडून दीड तास लेट केलं आहे तुम्ही लोकांनी ड्रायवर अजून पोचलाच नाही मी इथं उभा आहे घराच्या खाली किती वेळात येणार अर्धा दीड तास झाला आहे